रायटर्स ब्लॉग किंवा क्रिएटर्स ब्लॉगबद्दल मला थोडीफार माहिती आहे की स्वतःचे विचार तुम्ही त्या ब्लॉगमधनं व्यक्त करत असता परंतु मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे सर्व लेखन हे स्वांतः सुखाय असतं त्यामुळे माझं लेखन हे खूप सौम्य स्वरूपाचं सामान्य स्वरूपाचं असतं मला कुठलेही समाजातले ज्वलंत प्रश्न किंवा त्याच्यावरती उत्तरं शोधणं किंवा एक सामाजिक बांधिलकी वगैरे म्हणून लोकांना आवाहन करणं हे वगैरे असले प्रकार मला करायचे नाही आहे मला त्या सगळ्या प्रश्नांमध्ये गुंतून जायचं नाही आहे माझं हे लेखन जे आहे ते पूर्णपणे स्वांतः सुखाय असल्यामुळे मला असे प्रसंग आजपर्यंत कधी आले नाही आहेत आणि हा माझा निश्चय असल्यामुळे मला वाटत नाही की माझ्या आयुष्यात प असे कधी प्रसंग येतील